ब्रायडल वेअरचे जेवढे पॉसिटीव्ह फॅक्टर आहेत ना तेवढे निगेटिव्ह फॅक्टपण आहेत ते असे की कोणते कपडे आतमधून रुततातपण आणि कोणते कोणते तर असे पण असतात की जे आपल्याला हवे ते मार्केटमध्ये अव्हेलेबलपण नसतात आणि खूप जास्त प्राइस जशी की त्याची कलरपण ठीक नसतात आणि ते मोठ्या मोठ्या फंक्शनमध्येच घालू शकतो आणि ते एकदा घातले की आपण रीटन घालूपण शकत नाही ते ठेऊ ठेऊ छोटेपण होऊन जातात ते आपन धुऊ पण शकत नाही आणि ते धुवायलापण खूप जास्त जड जातात आणि ते एक एवढे मोठे कपडे ठेवायला पण जागा नसतात आणि जागा नसतात आणि म्हणून मला ते जेवढे आवडते तेवढे आवडत पण नाही